रेखांकन करायला आम्ही शैला पैकेकरकडून शिकले मी त्याच्यात मी पाच बोटाची रांगोळी शिकले आणि त्याच्यामध्ये मी गोपद्म तुरे फुलं पानं हे शिकले त्यांनी मला खूप छान शिकवले रेखांकन रांगोळी का पाच बोटाची रांगोळी करताना त्याला वेगळी रांगोळी ही घ्यावी लागते आपली साधी रांगोळी चालत नाही ती थोडीशी जाड रांगोळी असते आणि पाच बोटांमध्ये धरून नच त्या त्याला ती काढावी लागते आणि या रांगोळीचं एक महत्त्व म्हणजे याला आपण खाली बसू शकत नाही ही अर्धं वाकूनच ही रांगोळी का काढता येते आणि आपल्या मनाने ही रांगोळी आपण खूप मोठी वाढवू शकतो आणि छोटी पण काढू शकतो या रांगोळीचं हे एक महत्त्व आहे त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं त्यात गोपद्म हे अगदी शुभ शुभ दिसतात आणि ही रांगोळी ही सध्या सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात काढली जाते लग्नसमारंभात या रांगोळीला खूप मोठ्या प्र प्रमाणात मान्यता म्हणजे खूप लोकांना आवडते ही रांगोळी आणि याच्यात आपण खूप मोठे मोठे डिझाईन्स काढू शकतो या रांगोळीला कलरिंग करताना चं महत्त्व म्हणजे या रांगोळीला आधी कलर करावा लागतो आणि मग वरून पांढरी रांगोळीने कलर करावा लागतो या रांगोळीचं हे एक वैशिष्ट्य आहे की आपण साधी रांगोळी ही आधी रांगोळी काढतो न मग कलर करतो यात उलट आहे आपण आधी कलर करतो आणि मग हे रांगोळी काढतो ह्याच्यात खूप खूप प्रकार आहेत की आपण जे त्याच्यात खूप शिकू शकतो आणि ही रांगोळी खूप मोठ्या प्रमाणात काढू शकतो धन्यवाद